अकोला जिल्ह्यात वाहतुकीसाठी कुठलेही पर कुठलेही स्थानिक पर्याय उपलब्ध नाही आहेत दोनतीन ठिकाणी पर्याय उपलब्ध आहेत रेल्वे टेशन आहे बस स्टँड आहे आणि दोनतीन ठिकाणी पे अँड यूज म्हणून असे वाहतुकीची स्थळ आहेत पण बस स्टँडवरही वाहतूक काही अशी व्यवस्थित ठेवता येत नाही आणि रेल्वे टेशन तर सगळ्यात बत्तर आहे आणि मेन मार्केट म्हणजे करोडो रुपये जिथून उलाढाल होते तिथं वाहतूक होण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि जी वाहतूक व्यवस्था रोड मोठे असल्यानं या ठिकाणी होऊ शकते पण ती इथं अनिष्क्रिय राजकीय लोक अनिष्क्रिय अधिकारी अनिष्क्रिय राहणारे लोक ह्या तिघाचा संगम जो आहे तो संगम म्हणजे विचित्र आहे आणि तिघाचा संगम असल्यामुळे वाहतुकीला मार्ग सुलभ होण्यापेक्षा अडथळयाची संख्या ही जास्त आहे अडथळे एवढे असतात की मार्केटमधे जाणं म्हणजे नाकीनऊ आणणं आणि मार्केटमधून एकदा आलं डबल जर जातो म्हटलं तर भाऊ ताकद लागते ताकद डबल वापस जाण्यासाठी असं आमचं हे अकोला मार्केट आहे एक कुठेही गाडी उभी करा कशीही गाडी चालवा आणि कुठेही गाडी लावून द्या ना तुम्हाला कोणी विचारे ना तुम्हाला कोणी गे आणि येक तो यमराज जिथे आहे टोल उचलतात गाडी घेऊन जातात आता गाडी घेऊन जातात तर ते असे असतात आमच्या अकोल्यातले की फक्त गाडी रस्त्यावर त्या पांढऱ्या पट्टीत नीट लावलेली असली तर ठीक पण पांढरी पट्टी कुठे आणि गाडी कुठे याचा काही ताळमेळ नाही अर्धी गाडी पांढऱ्या पट्टीवर असते अर्धी गाडी रोडच्या खाली असते म्हणजे काय हा नदीले गाडा नदीले पूर ज्याला म्हणतात तो अकोला आणि वाहतूक सगळे बंडल दरबार